बालाजी रेस्टॉरंट ना हां तर मला पाच प्लेट पावभाजी पाहिजे आहे आणि ज्यूस हवं आहे पाच ग्लास आलं लक्षात आणि ते मला साधारणपणे पंचवीस तारखेला पंचवीस मे पंचवीस तारखेला एक रात्री सात वाजता वगैरे पर्यंत पाहिजे आहे तर तुम्ही पोहचू शकाल पोच देऊ शकाल ना बरं काही सवलत आहे का ठीक आहे या मग हां वेळेवर पाठवा